माझा आवडता खेळाडू बोलाल तर तो म्हणजे केन विलियमसन न्यूझीलंडचा कॅप्टन त्याचे कुशल खेळ निर्धार आणि अनुशासन मला खूप आवडते त्याची खेळण्याची पद्धत म्हणजेच स्टाईल दबावाखाली त्याची निर्णय क्षमता मैदानावर त्याचे शारीरिक हावभाव वाईट परिस्थितीत स्वतःला आणि स्वतःच्या टीमला सांभाळण्याची कला कोणतीही आरडाओरडा न करता आणि कोणावरही राग न करता प्रत्येक खेळाडूला समजून घेऊन त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे अशा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मला त्याच्याब त्या खेळाडूबद्दल आ आवडतात असे कितीतरी गूण आहेत त्यामुळे केन विलियम्सन एक क्लास क्रिकेटपटू आणि तेवढाच चांगला लीडरही आहे जर भविष्यामदक जर भविष्यामध्ये मला कधी अशा ए ग्रेट खेळाडूला भेटण्याची संधी मिळाली तर मी त्याला नक्की त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल त्याच्या अनुभवांबद्दल आणि त्याच्या जीवनातील चढ उतारांबद्दल विचारेन तसेच खेळ म्हटलं की डिसिप्लिन हा मेंटेन करावाच लागतो त्यामुळे त्यांनी एवढ्या त्यांच्या जीवनाच्या कारकिर्दीमध्ये क खेळण्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये हा डिसिप्लीन कसा मेंटेन केला आणि खेळ म्हटलं की हारजीत ही होतच राहते पण प्रत्येक वेळी त्यांनी एखादा पराभव झाल्यास प्रत्येक वेळी ते त्यांनी अगदी साहसाने त्या परिस्थितीला सामोरे गेले ते त्यांला मी विचारेन की कसं हाऊ दे डील विदि ट आई वूड लाईक टू आस्क दिस अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मला त्यांना विचारायला आवडतील